ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणती आह्वाने किंवा समस्यांना तोंड द्यावे लागते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्यांना आणि आह्वानांना तोंड द्यावं लागतं अनेक पातळीवरती अनेक समस्या आहेत त्यामध्ये आर्थिक समस्या आहे हवामानातील बदलाची समस्या आहे म्हणजे जे नैसर्गिक आव बदलाची समस्या आहे तांत्रिक मदतीची त्याचबरोबर अनेक आहेत आर्थिक अडचणी तांत्रिक अडचणी सामाजिक आह्वाने बाजारपेठ आहेत आरोग्य आहे त्याचबरोबर आणखी अगदी जर म्हटलं तर खूप खूप काही आणि शेतीविषयक आहेत पण या सगळ्या समस्यांचा जर विचार केला तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना आणि आह्वानांना तोंड द्यावं लागतं प्रामुख्याने आर्थिक अडचणी सामाजिक नैसर्गिक तांत्रिक आणि विविध स्वरूपाच्या समस्या आहेत आणि अनेक आह्वाने आहेत यामध्ये एकेकाचा आढावा घ्यायचं ठरलं तर पहिली समस्या आहे शेतकऱ्यासाठी किंवा पहिलं आह्वान आहे आणि ते म्हणजे आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक अडचण शेतकरी शेती कसत असताना शेतीसाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसाठी त्याच्याजवळ भांडवलाचा अभाव आहे सगळ्यात मोठी समस्या त्याची शेतीसाठी असं लागणारं भांडवलाचा अभाव त्यानंतर शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळत नाही आणि योग्य बाजारपेठ मिळाली तर बाजारभाव उत्पादित मालाला मिळत नाही त्यानंतर कर्जाचा बोझा बँकांची कर्जे सावकारांकडून होणारी पिळवणूक त्यानंतर विकासाच्या नावाखाली शेती गमवण्याचा धोका औद्योगिकरणामुळे शेतीवरती अरिष्ट कोसळण्याची किंवा शेती गमवण्याची एक एक समस्या या पद्धतीच्या समस्यांना तो तोंड देत असतो त्यानंतर आणखी काही समस्या त्यामध्ये एक महत्त्वाची हवामानातील बदल ज्याला आपण नैसर्गिक आह्वान किंवा नैसर्गिक समस्या म्हणतो मग अनियमित पाऊस असेल दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल या सगळ्यांमुळे पिकाचं नुकसान होतं आणि तो त्या सगळ्याच गोष्टींना तोंड देत असतो त्यानंतर नैसर्गिक बदलामध्ये किंवा हवामानातील बदलामुळे जमिनीची गुणवत्ता आज खालावते आहे त्यानंतर माती शोषण होतं आहे हवामान बदलल्यामुळे पिकांच्या उत्पादनावरती परिणाम होतो आहे या गोष्टी आज शेतकरी तोंड देतो आहे त्यानंतर आणखी तांत्रिक मदत किंवा तांत्रिक अडचणी आहेत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची आणि यंत्रसामग्रीची माहिती शेतकऱ्यांना नाही ती दिली गेली पाहिजे त्यानंतर सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आहेत रोगांचं किंवा पिकावरील रोगांचं नियंत्रण कीडं कसं नियंत्रणात आणायचं याच्या तंत्रज्ञानाचा अभाव आहे त्याच्या टेक्निकल मदत त्याला त्या संदर्भात मिळाली पाहिजे याचबरोबर आणखी सामाजिक आह्वानं आहेत समस्या आहेत शेतकऱ्यांना शिक्षण कमी माहितीचा अभाव शेतातून मिळणाऱ्या उत्पन्न आणि ते विक्रीकडे न विक्री न करता येणं बाजारपेठा सरकारी धोरणे अशा किती किती कितीतरी समस्या आपल्याला सांगता येतील परंतु या सगळ्या समस्यांमध्ये त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही लहान पातळीवरचे शेतकरी आहेत त्यांना प्रशिक्षण देणे खूप गरजेचे आहे त्यांची उत्पादकता वाढवणे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे योग्य प्रशिक्षणामुळे शेतकरी आधुनिक शेतीपद्धती किंवा बाजारपेठेतील संधी नैसर्गिक संकटाशी सामना कसा करायचा आहे त्याच्यासाठी सज्ज होणे या सगळ्या साठी लहान शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे मग यामध्ये दोन तीन मुद्दे आपल्याला सांगता येतील आधुनिक शेतीतंत्रज्ञान आणि पद्धती मग त्याच्यामध्ये जैविकशेती पिकांचे नियोजन आंतर्पिक पद्धती यंत्रिकीकरण याचं प्रशिक्षण पाहिजे जमिनीच्या व्यवस्थापनाचं मग मातीपरीक्षण योग्य खते आणि पोषक तत्त्वे जैव खते कंपोस्ट खते मृद्शोषण टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर नंतर आणखी लहान शेतकऱ्याला प्रशिक्षणामध्ये पाणी व्यवस्थापन आणि सिंचन तंत्र शिकवलं पाहिजे सिंचनपद्धती तुषार सिंचन पावसाचे पाणी साठवणे त्याचा पुनर्वापर करणे कमी पाण्यावर पिकणाऱ्या पिकांची लागवड या सांगणे त्यानंतर आणखी बाजारपेठ आणि विक्रीचं ज्ञान देणे थेट ग्राहकापर्यंत माल कसा पद्धतीने विकता येईल नंतर शेतकरी उत्पादन संघटना स्थापन करणे ऑनलाई ट्रन आणि डिजिटल बाजारपेठांचा वापर त्याला शिकवणे हामीभाव आणि सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवायचा ते सांगणे या कितीतरी गोष्टी आपल्याला लहान शेतकऱ्याच्या संदर्भात सांगता येत त्याला आर्थिक ज्ञानाचा भाग सांगणे आणि त्याचबरोबर एकूण जोड धंद्याचं प्रशिक्षण पर्यावरणपूरक शेती त्याच्यासाठी त्याला शेतकरी मिळावे डिजिटल प्लॅटफॉर्म सहकारी संस्था शेतकरी विद्यालये स्थापन करून सरकारी योजनांच्या त्याच्यासाठी पाठबळ करणे आणि शेतकऱ्यांच्या स्थानिक पातळीवर सुलभ सोपे आणि प्रभावी प्रशिक्षण देऊन त्याची क्षमता वाढविणे आणि येणाऱ्या आह्वानांना आनि समस्यांना तोंड द्यायला त्याला शिकविणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक शेतकऱ्याला मजबूत कणा म्हणून आर्थिक कणा म्हणून उभे करणे हा खऱ्या अर्थानं एक भाग आहे असं म्हणता येईल तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या या एवढया सगळ्या समस्या आणि त्याच्या अनुषंगानं त्याला प्रशिक्षणाची गरज